पाच राज्याची नावे जर सांगायचे झाले तर पहिला महाराष्ट्र दुसरा गुजरात तिसरा मध्य प्रदेश चौथा उत्तर प्रदेश आणि पाचवा कर्नाटक हे पाच स्टेटची नावे आपल्याला आवर्जून सांगता येतील